हॅलो नीती माझ्या डिजी लॉकरमध्ये काही सामान आहे तर मा पण माझा मोबाईल क्रमांक चेंज झाला आहे तर त्यासाठी तू माझी काही मदत करू शकतेस का ठीक आहे ओके पण माझं हे काम किती दिवसात होईल आणि कधी होईल मला त्याच्यासाठी काय करावं लागेल मग मी तु फॉर्म कसा भरायचा जर मला तो फॉर्म भरून तुम्हाला पाठवायचा असेल कारण सध्या मला वेळ नाही तर तू मला सांग कसं करेल बरं मी हा फॉर्म भरून जर तुला पाठवला तर किती दिवसात माझं काम होईल कारण माझ्या डिजी लॉकरमध्ये जे सामान आहे ते मला जर कधी काढायचं असेल तर मी कशी काढू शकते त्याच्याबद्दल पूर्ण माहिती मला हवी आहे पुरे एवढं